नमस्कार सर मा थोडंसं माफी मागतो कारण मी काही संगीत महोत्सवासाठी तिकीटं आरक्षित केली होती हां पण मला अचानक मी आजारी पडलो मला सर्दी खोकला ताप असा म्हणजे आज आजार झाला त्यामुळं मी काय ते संगीत महोत्वाच्या कार्यक्रमासाठी जाऊ शकत नाही बबा तर कृपया करून माझी तेवढी तिकीटं रद्द करायचे होते आणि माझे जे काय पैसे असतील ते परत द्यायचे होते परत घ्यायचे होते मला तर कृपा करून कृपया तुम्ही माझे तेवढ्या तिकीट रद्द करा सर कारण आत्ता सध्या मी मला इतकी ताप आहे इतका खोकला आहे की मी कायच हालचाल बी करू शकत नाही आणि बेडवरच असं झोपूनच आहे सर त्याच्यामुळे जरा तुम्ही तेवढंसं माला सहकार्य करा आणि माझे तिकीटं रद्द करा आणि ते माझं पैसे रिफंड करून टाका माझे पैसे परत द्या आरक्षणचा संदर्भ क्रमांक आहे बघा सर तीन चार पाच सहा सात नऊ आणि सात दोन तीन चार पाच असे आरक्षण क्रमांकाचे नंबर आहेत तर हे तिकिटं रद्द करा आणि तात्काळ रद्द करा सर त्यासाठी तर तुम्ही काय ज्या मदत करू शकाल तर ती करा बाबा आणि तेवढं माझे तिकिटं प्लीज तेवढं कृपया रद्द करून द्या आणि माझे जे पैसे जे काय असतील ते त्वरीत मला वापस रिफंड करून द्या बाबा एवढी तुम्हाला विनंती आहे